मोठं असं तांत्रिक आव्हान आहे जुनंच तांत्रिक आव्हान आहे ते की आपण ग्रोथ तर करतो आहे फाईव जीमध्ये पण नेटवर्क डेटा इश्यूज आहेत किंवा आपल्याला त्या डेटा पुरत नाही तर आपण ॲज अ ह्युमन बीइंग आपण कधीच सॅटिस्फाईड नसतो की आपल्याला हे टेक्नॉलॉजी मिळते आहे पण गावाकडे तर ते तेवढं पण नाही इफ आपण गावी गेलो किंवा गावाच्या लोकांना पण तिथे नेटवर्कच नाही आहे अजिबात कारण की तिकडे तेवढं मनीच खर्च केला गेला नाही की तिथे आपण टॉवर बांधू किंवा एखादी नेटवर्कची फॅसिलिटी देऊ की तिथे तुम्ही टेलिफोनमध्ये येऊन कॉल करा कधी पण फ्रीमध्ये तर तिकडे ती टेक्नॉलॉजी पोचलीच नाही आहे आता शहरामध्ये बोललं गेलं तर फोर जी आहे फाय जी आहे आता सिक्स जी पण येईल लवकरच तर आपल्याला त्यात पण अडचणी आहेत शहरातल्या लोकांना ते सॅटिस्फाईड नसतात तर कधी आणि नसावं पण कारण की आपण ह्युमन आहोत आपण किती पण झालं आपण लालची होतच जाणार आपण आता टेक्नॉलॉजिकल ट्रेन ट्रेनबद्दल बोलू तर फाईव जी फाय जी नेटवर्क आज आहे उद्या नाही आज म्हणजे ट्रेंड होतं आहे फाय जी फाय जी फाय जी नेटवर्क पण खूप चांगले देत आहे पण आपल्याला जसं जसं आपला डेटा बॅकलॉग होत जाणार तेवढं आपले नेटवर्क जास्त जास्त जास्त आपल्याला लागत जाणार कारण की आपल्या आपल्याकडे जेवढा स्टोरेज आपण जास्त करतो तर आपल्याला ऑब्वस्ली डेटा तर लागणारच आणि त्याच्यासाठी आपल्याला हायर सॅटेलाईट्स पृथ्वीच्या वाहेर पाठवायला लागणार नेटवर्कसाठी टॉवर उंच उंच बांधावे लागतील आपल्याला कदाचित खूप सारे टेक्नॉलॉजिकल ट्रेंड्स आहेत आता आपण इकडे बोल बघितलं गेलं तर आता कोडिंग लँग्वेजेसमध्ये खूप सारे वेरियशन्स आले हे आपण एक टेक्नॉलॉजिकल पार्ट आहे की मोबाईल फोन्समध्ये खूप सारे कोर्डिंग साईट्स आहेत वगैरे ते सगळं आहेत चॅटजीपीटी फॉर एक्झाम्पल तर चॅटजीपीटी आपण पकडलं तर आत्ता आपल्याला सगळे उत्तर देतो आहे आपण बोल आपण त्याला मेसेज थ्रू बोलतो आहे सगळं तर आपल्याकडे स्पीकर नाही आपण कोणता त्याला फोटो नाही पाठवू शकत तर हा एक ते त्याचा नेगेटिव्ह पार्ट आहे तर आपल्याला ह्याच्यावर ओवरकम करायला आपण नवीन साईट शोधतो आहे तर आपला आपला हा आता चॅटजीपीटी हा टेक्नॉलॉजिकल ट्रेंड आहे पुढे दोन तीन वर्षात इफ कोणती टेक्नॉलॉजी चॅटजीपीटीच्या वरची डेव्हलप नाही झाली तर माणूस हा अडकणार ए आय ही चॅटजीपीटी हा ए आयचा एक्झाम्पल आहे सो ए आय रोबोट चालले आहेत ए आय वेगवेगळे ए आयच्या मशीनरीज आले आहेत जे आपल्या आवाजावर कंट्रोल होतात किंवा ब्लूटूथ थ्रू कंट्रोल होतात कुठेही आपण असलो जगभरात तरी पण तर हा एक ट्रेंड आहे जो ज्याच्याबद्दल आपण कधी बोललोच नाही ए आय तो काल नव्हता हा तर ए आय हे कोणाला माहितीच नव्हतं जसं जसं तो आता बिल्ड होत चाललं आहे तशी त्याची ग्रोथ होते आता शहरातल्या लोकांना माहीत पडतं आहे मग कुठेतरी जाऊन तो गावीही माहिती पडेल माहिती आता गावी पहिले थ्री जी तर पोचू द्या फोर जी तर पोचू द्या मग फाईव जी आणि मग ए आयची जनरेशन गावी जाईल तर गावाकडे अडचणी जेवढा आपल्याकडे नाही आहेत तेवढा गावी आहे गावी अजून पुस्तकातच चालतं आहे पण आपण आत्ता ए आय वापरतो आपल्याला माहिती आहे ए आय हे काय आहे सो ही एक टेक्नॉलॉजिकल ट्रेंड आहे